हं हॅलो हो झाले ना तुझं झाले की नाही गं हो चांगले आहेत मग काय करायली तू बरं बरं बरं बरं आमच्याकडं ते पण चालू आहे ना गं बरं बरं हां हॅलो हो ना आमच्या इकडं तेच चालू आहे लहान लेकराचा डाव सगळा मोबाईलमध्येच त्यांचा जीव जडलेला आहे आता समोरचा माणूस काय बोलायली ते पण लक्षात येईना त्याच्या हो आमच्या इकडं तेच झालं आहे सगळं

त्याच्यामुळं त्या मोबाईलमुलं मुळं ते ज लेकरं जेवनात घरी सुद्धा हो आमच्या इकडे तेच आहे काय करावं काय इलाजच नाही त्याचा ते मोबाईलच्यानं लई खराबच झालं आहे लेकरायचं सगळ्या सरकारनं याच्यावर बंदी घालायच पाहिजे ना हो हो त्याच्यामुळं ते लेकरायला पॅ काय गेममुळं त्या लेकरायलाय पण काही कळेना ना बरं बरं सगळीकडं तेच आहे तुझ्या मुलाला सांग मग तिथं बसू द्यायचं नाही ना गं आपण लक्ष ठेवायचं ना थोडं आपण जर लक्ष दिलं तर हे होत आहे थोडंफार कमी होत आहे मुलांचं हो हो ठेवते मी पण आ